हॅलो बोल ना हो हो तू बोलत आहे ना हां बोल काय नाही बसून आहे तू काय करत आहे गं हां बोल ना हो मला पण जायचं होतं कारण माझ्या पण फॅमिलीमध्ये नाही का आता एक लग्न आहे माझ्या ताईचं

हो तर मला पण काही शॉपिंग करायची होती तर मी तुला कॉल करणारच होती आता

काय माझी तर ताई म्हणे तुला शरारा घे म्हणे मजे आता खूप छान छान क्वालिटी निघाल्या म्हणतो त्याच्यामध्ये पण तर शरारा नाहीतर वन पीस वगैरे बघते शॉटवाला आपण संडेला जाऊ तुझे क्लासेस आहे का मग कसं ते मग मंडेला बघू तू घरी राहशील तर एक दिवस मग चालले जाऊ हो बघून मग तिथे मार्केटमध्ये गेल्यावर त्यांना काही माहिती विचारू नंतर मग मला नाही माहीत गं माझ्यापेक्षा तर जास्त तुलाच माहीत राहते कपड्याच्या तू सांग ना मला पण एखादी ड्रेस घ्यायचा आहे हो मी मी तर डिसाईड केला आहे मला शराराच घ्यायचा आहे हो आणि सँडल वगैरे घेऊन घेऊ मग त्याच्यासोबतच लग्न आहे अठरा तारखेचं आहे म्हणजे संडेच येते तर आपण ह्या संडेला म्हणत होतो पण तुझे एक्स्ट्रा क्लासेस आहे क्लासेस आहे तर मग जमणार नाही मंडेला ठीक आहे मग तू पण घरी राहतो कॉलेजला नको जायचं मी पण नाही जात